नमस्कार मी मिलिंद पांडुरंग देशपांडे राहणार धाराशिव माझे धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे शेत आहे ज्यामध्ये मी भाताचे पीक लावले आहे व त्या पिकासाठी मी आपल्याकडे अर्ज केला होता व तो अर्ज सादर करण्यात आला आहे पण त्याबद्दल मला अजून कुठलाही संदर्भ किंवा आपल्याकडून स्पष्टीकरण मिळालेले नाही यासाठी साधारण किती दिवस लागतात याचे मला तुम्ही स्पष्टपणे माहिती द्यावी तरी मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे माझ्या शेतातील भाताचे पिकाचे खूप नुकसान झाले आहे त्यासाठी आम्ही तुमच्याकडे विमा काढतो पण आमच्या वि विम्याचे काहीही संदर्भ लागायला तयार नाही तरी कृपया माझा अर्ज विचारात घेऊन त्यावर मला लवकरात लवकर आपले स्पष्टीकरण द्यावे